मी शिक्षण क्षेत्राशी संबंधित लेखन करतो पण मी सर्जनशील लेखनाचा कोणताही अभ्यासक्रम केलेला नाही लेखन करताना मी व्याकरणाचा विचार करून लेखन करतो व्याकरणाचे नियम लेखनात आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो तसेच लेख लिहिताना सुरवातीला त्याचा प्राथमिक ढाचा तयार करतो व त्यानुसार लेखन करतो अशा रीतीने मी लेखन करताना तांत्रिक बाजू व व्याकरणाचा मेळ घालून लेखन करतो